हॅलो कोण बोलताय कोण बोलताय

हो होऊ शकते ना पुण्यात खूप ठिकाणी अशी होस्टेल्स आहेत मुलांची हां की जिथं सगळी सोय होऊ शकते काहीच्या काही ठिकाणी जेवण पण मिळेल तुम्हाला नाही तर मग बाहेर जाऊन पुष्कळ हॉटेल खानावळी खूप पुण्यात काही हां तुम्हाला घरगुती डबा पण लावता येईल तशी पण सोय होऊ शकते अशा बायका असतात की घरगुती डबा करून देतात पण तुम्हाला कुठल्या एरियात पाहिजे साधारण हो हो सदाशिवपेठ चालेल ना कर्वेनगर पण चालेल तसं काय पुण्यात काही खूप फार दूर काहीच नसतं हां तर कर्वेनगर पण चालेल सदाशिवपेठेत पण चालेल तुम्हाला तर तुमचं काय म्हणजे इथं रेट वेगवेगळे असतील म्हणजे सगळी सोय असेल तर रेट पण जास्त असेल त्या होस्टेलचा हां तसं काही अंदाज नाही मला पण मी चौकशी करून तुम्हाला व्हॉट्सअप करते की या भागात असे रे आहेत रेट बाबा यासाठी असे रेट आहेत स्वतंत्र रूम हवी आहे का एकत्र चालणार आहे तुम्हाला ते ही म्हणजे हां होस्टेल म्हणजे दोन किंवा तीन विद्यार्थी एका रूममध्ये असतात

हां जेवणाची डबा मेस असेल की नाही माहीत नाही हो हो डबा मिळू शकेल ना तुम्हाला आहेत असे डबा देणारे आहेत आणि चांगल्यातला चांगलं होस्टेल कुठलं ते मी कळवते तुम्हाला की जिथं सगळी सोय आहे तीन रूम तीन मुलं असली तरी त्यांना प्रत्येकाला टेबल असेल कपाट असेल अशी सोय पाहिजे ना रूममध्ये हां होस्टेलचे म्हणे स्विगी पण मिळू शकेल पण चौकशी करायला लागेल मात्र मला ती कुठं आहे

हो हो नंबर पाठवते मी तुम्हाला आधी मी चौकशी करते खात्री करून घेते की चांगलं ठिकाण पाहिजे ना मुलांना राहायचं तर आणि एरिया पण चांगला पाहिजे ते सगळं बघून मी तुम्हाला फोन नंबर पाठवते तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी बोललात तरी चालेल

अच्छा थँक्यू